मला गॅस बुकिंग संदर्भात बोलायचं आहे मी आताच दोन दिवसाअगोदर गॅस बुक केला आहे तर तो कधीपर्यंत येऊ शकतो माझा जो आय डी आहे तो बाहात्तर चौतीस एकावन एकोणनव्वद एकाहत्तर चौव्वेचाळीस असा आहे आणि शेवटचे जे आधार क्रमांकाचे नंबर आहे जे पस्तीस ब्याण्णव असे आहे तर तुम्ही मला थोडी खात्री करून सांगता का की कधीपर्यंत येईल म्हणून थोडा वेट करण्याची गरज आहे ठीक आहे ठीक आहे मी थांबते थोडा वेळ

येऊन जाईल उद उद्यापर्यंत उद्यापर्यंत थोडं अगोदर नाही होऊ शकत का कारण की थोडा कार्यक्रमाचा वेळ आहे त्यामुळे मी अगोदर बुकिंग केला होता त्यासाठी काही एक्स्ट्रा चार्जेस लागतील किती लागू शकतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग मला उद्यापर्यंत क उद्या किती वाजेपर्यंत येऊन जाईल गॅस दहा वाजेपर्यंत ओके

तुम्ही थँक्यू धन्यवाद तुम्ही एवढा चांगल्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिली त्याबद्दल नाही नाही आम्ही तुमचे असे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देता ह्या सगळ्या गोष्टी करता ठीक आहे आमच्याकडे तो गॅस सिलेंडर येऊन जाईल मी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पण तुम्हाला फोनपेने पाठवून देते ठीक आहे धन्यवाद